आवडत्या म्हणी आणि वाक्यप्रयोग बरेच आहेत त्यापैकी पटकन आठवते आहे म्हणजे उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये चोराच्या मनात चांदणे किंवा अडला हरी गाढवाचे पाय धरी असतील शिते तर जमतील भुते उथळ पाण्याला खळखळाट फार एका हाताने टाळी वाजत नाही एक ना धड भाराभर चिंध्या खूप आहेत म्हणजे म्हणायला गेलं तर पटापटा आठवत नाहीत पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी मराठीतलं धन आहे या म्हणी किंवा वाकप्रचार म्हटलं तर चोर सोडून संन्याशाला फाशी किंवा आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे आयत्या बिळावर नागोबा किंवा नाचता येईना अंगण वाकडं स्वयंपाक येईना ओली लाकडं गाढवाला गुळाची चव काय तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले देश तसा वेश किंवा आता कुठली आठवण साखरेचे खाणार त्याला देव देणार दात आहेत तिथं चणे नाहीत आणि चणे आहेत तिथं दात नाहीत खाई त्याला खवखवे देखल्या देवा दंडवत किंवा डोंगर पोखरून उंदीर काढणे नाकापेक्षा मोती जड एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारू नये तरी त्या मानाने पुष्कळ आठवल्या मला गाता गळा शिंपता मळा काविळ झालेल्याला सगळं जग पिवळं तोंड डाबून बुक्यांचा मार तळे राखील तो पाणी चाखील